हां बोल की हां बोल की हां बोला फोर व्हिलर ड्रायविंगसाठी आहेत दोघे तिघे आहेत आपल्या इथं कुपवाडमध्ये पाटील ड्रायविंग स्कूल म्हणून आहे त्यानंतर सुयोग ड्रायविंग स्कूल म्हणून आहे तर तिच्यामध्ये हां चालतं आहे की ते पाटील आहेत ते आमच्या काकांच्या ओळखीचेच आहेत त्यांना सांगून आपण घेऊ शकतो आहे तसं काही अडचण नाही फी ते काय पाच हजारच्या आसपास आहे टू व्हिलर फोर व्हिलर दोन्ही पण ते शिकवतात त्यानंतर लायसन्ससुद्धा काढून देतात हां हां हां नाही ते दोन्ही पण करून देतात त्यामध्ये हो हो हो देतात देतात कम्बाईन करून देतात हो हो हो नाही रेग्युलर पण असतं आहे त्यांचं पण शनिवार रविवार काय एक्स्ट्रा म्हटलं तर आपण एखाद दुसरा दिवस चुकलं असेल तर ते घेतात एक्स्ट्रा पण आणि आपण आपल्या कन्विनियंटली ठीक आहे आपण जरा चर्चा करूया बोलूया त्यांच्याशी करून घेऊया काही अडचण येणार नाही आणि लायसन पण देतील ते आणि ते काकांच्या ओळखीचे असल्यामुळं फीमध्ये पण काय थोडं कन्सेशन देतात काय पाहूया आपण ते हो हो हो आपण ॲडजस्टमेंट करायला सांगू या त्यांना आणि आता फोर व्हिलर आपली आहे घरी की अजून नाही आहे हां हां हां ते शिकवतीलच थोडंफार म्हणजे आपल्याला माहिती असलेलं बरं असतं आहे एक्सेलेटर क्लज ब्रेक हे जनरल जरी गोष्टी माहिती असल्या की नाही हो नाही नाही प्रत्यक्षच जावं लागेल ते ऑनलाईन प्रोसेस असते ते सगळे करून घेतात परत त्याची एक्झाम असते एक्झामसुद्धा द्यावी लागेल आपल्याला एक्झाम तिथं कुपवाड एम आय डी सीमध्येच हा सुरवातीला प्रॅक्टिस चालू करतील त्यानंतर ते फॉर्म वगैरे भरल्यानंतर थोडं कच्चं लायसन येतं आहे सुरवातीला आणि त्यानंतर मग तुमची टेस्ट होईल लेखी टेस्ट होईल त्यानंतर तुमचे ड्रायविंगची टेस्ट होईल ते कुपवाड एम आय डी सीमध्येच आहे ऑफिस त्यांचं मग तिथं घेऊन जातात ते आधी तुमचं व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतात आणि त्यानंतर परीक्षासाठी येऊन जातात काही अडचण नाही व्यवस्थित छान शिकवतात ते

हो हो हो हो नक्की नक्की हां